नमस्कार मी गॅस सिलेंडर बु ऑनलाईन बुक करून एक आठवडा झाला पण अजून त्याच्यानंतर अजून गॅस आलेला नाही नाही आहे म्हणून आता मी तुम्हाला विचारते आहे की जरा प्लीज आजची स्थिती काय आहे ते सांगता का त्याआधी तुम्ही माझा आरक्षण नंबर लिहून घेता तो नंबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि मा तुम्हाला आधार कार्डचा नंबर जर हवा असेल तर त्याचे शेबटचे चार अंकही मी देते की पाच सहा सात आठ त जरा प्ली कृपया जरा लवकर चौकशी करून मला कळवता का की आ गॅस कधी येणार आहे किंवा काय ते थँक्यू